दिवसभराचे अनेक काम करता करता लेखन करायला मला कधी कधी वेळच मिळत नाही मग ज्यावेळी मला लेखनाची अशी आठवण येते त्यावेळी माझ्या घरामध्ये माझ्या खोलीमधे एक छोटीशी खिडकी आहे त्या खिडकीजवळ मी माझा टेबल माझा डेस्क मांडते आणि ज्यावेळी छान असं थंड हवा सुटलेली असते सायंकाळच्या वेळी मला लेखनाला अतिशय जास्त आवडते घरामधली देवाजवळ दिवाबत्ती केली की मला लिहायला आणखीनच जास्त सुचते त्यावेळी मी माझ्या त्या खिडकीजवळ बसते आणि रात्र झालेली असताना त्या चंद्राकडे पाहून पाहून मी माझ्या लिखाणाचं सुरुवात करते दिवसभरामधे काय झालं काय नाही ह्या सगळ्याचं गोष्टींचं लिखाण तर मी करतेच त्याचप्रमाणे एखादी जर कविता सुचली त्यचप्रमाणे एखादा प्रसंग जर मी पाहिला असेल त्या प्रसंगामधे काय काय झालं आहे काय काय नाही या सगळ्या गोष्टींचं मी अनुरोधपणे लिखाण करायला सुरु करते मंद हवेच्या झुळुकासोबत अनेक आठवणी येतात आणि त्या आठवणींना मी माझ्या शब्दांमधे लिहायला सुरु करते